नमस्कार हे उबरचं ग्राहकसेवा केंद्र आहे ना मी दिप्ती जोशी बोलते आहे आणि मी तुमची नियमित ग्राहक आहे माझं ग्राहक क्रमांक चार चार सहा सहा आहे आणि काही वेळापूर्वी मी तुमच्या ॲप्लिकेशनवरून एक कॅब बुक केली होती कॅब बुक झाल्यानंतर मला डिटेल्स आले आणि माझा पिकअप टाईम साधारण सहा मिनिटांनंतरचा दिसत होता आणि तितका वेळ वाट बघण्याची माझी तयारी होती पण सहा मिनिटं होऊन गेली आणि इवन बारा मिनिटं होऊन गेल्यानंतरही ड्रायवर ज्या वेळेला सांगितलेल्या किंवा पिन केलेल्या लोकेशनला पोहचला नाही तेव्हा मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला पण मला त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद आला नाही त्यांनी माझा फोन उचलला नाही त्याच्यानंतर दोन ते तीन मिनिटं वा अजून वाट बघितल्यानंतर मला खुद्द ड्रायव्हरचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी लोकेशनला पोहोचलेलो आहे पण मी ज्या लोकेशन वरती वाट बघत होते किंवा जे लोकेशन मी पिकअपसाठी कन्फम केलं होतं पिन केलं होतं तिथे आसपास मला तुम्ही पाठवलेल्या नंबरची कोणतीच गाडी दिसली नाही त्यामुळे मी थोडीशी संभ्रमात पडले आणि मी त्यांना असं विचारलं की मीही लोकेशनलाच उभी आहे तर तुम्हाला आजूबाजूला काय दिसत आहे जेणेकरून मला नक्की कल्पना येईल की त्या ते कुठं उभे आहेत ते तर त्यांनी ज्या दुकानांची किंवा ज्या ठिकाणांची किंवा ज्या खाणाखुणा सांगितल्या त्या मी उभे असलेल्या ठिकाणाशी कुठेच त्या जुळत नव्हत्या त्यामुळे मी त्यांना असं सांगितलं की मला असं वाटतं की तुम्ही चुकीच्या लोकेशनला गेला आहे तर तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करून आसपास विचारून गणेश स्टेशनरीच्या इथे मी उभी आहे ते विचारून तुम्ही इथे पोहचू शकाल का कोणाला तरी विचारून तर तेव्हा त्यांनी फोन असं सांगून कट केला की हो मी तसं करतो मी आजूबाजूला कोणाला तरी विचारतो आणि मी तुमच्या लोकेशनला पोहचतो साधारणपणे दोन एक मिनिटात मी पोहचेन आणि मला नक्की ते तसं म्हणजे खात्रीशीर वाटलं कारण मी पण मॅपवर बघत होते तेव्हा ती गाडी मला मॅपवर माझ्या आसपासच दिसत होती पण त्यानंतरही चार मिनिटं होऊन गेली तरीही तुमचे ड्रायव्हर आले नाहीत आणि आता असं झालं आहे की ते माझा फोन उचलत नाही आहेत आणि त्यांनी ट्रिप तशीच सुरू ठेवली आहे मला ट्रिप कॅन्सल काही काही करणामुळे मला ट्रिप कॅन्सल करता येत नाही आहे कारण मला बरेच प्रश्न विचारले जात आहेत तिथे मी योग्य उत्तर स चूज करून म्हणजे निवड करून सुद्धा मला ती ट्रिप कॅन्सल करता येत नाही आहे तर तुम्ही कृपया मला मदत कराल का कारण माझं एका ठिकाणी पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला दुसरी ट्रिप बुक करणं खूप गरजेचं आहे आणि ही ट्रिप कॅन्सल झाल्याशिवाय मी दुसरी ट्रिप नाही बुक करू शकत तर तुम्ही प्लीज मला ही आताची जी माझी करंट सुरू असलेली जी ट्रिप आहे तुम्ही प्लीज माझ्यासाठी कॅन्सल करा माझ्या वतीने धन्यवाद